अकोला जिल्ह्यात विविध प्रकारच्या धर्मादाय संस्था आहेत आणि तिच्यावर काम पण चालू आहे जसे की गौरक्षण ही संस्था खूप मोठी आणि जुनी आहे आणि तिथे गौ गौरक्षण केले जाते आणि तिथे नेते वगैरे आमदार खासदार हे व्यवस्थित लक्ष देतात आणि तिच्यावर खूप मोठा निधी पण खर्च केला जात आहे त्याचप्रकारे इथे आजूबाजूला बरेचसे वृद्धाश्रम आहे बालसंगोपनगृह पण आहेत आणि त्यांची व्यवस्थित सुखसुविधा पण त्यांना तिथे मिळत आहे आणि बेघर कुटुंबाची संख्या वाढत वाढत आहे त्यामुळे इथे आपण या गोष्टी पाहू शकतो याचे कारणे याचे परिणाम खूप विविध आहेत आणि या सगळ्या गोष्टी होत होत असल्यामुळे अकोला जिल्हा हा पुढे जात आहे चांगले काम करत आहे आणि त्याचा सकारात्मक प्रभाव पण पडत आहे अशा गोष्टी इथे झाल्यामुळे सगळ्या गोष्टी निदर्शनात आल्यामुळे खूप फायदा होत आहे आणि अशा एज्युकेशनवर खूप गोष्टी इथं डेव्हलप होत आहे आणि वोकेशनल ट्रेनिंगसुद्धा प्रोग्राम्स इथे बरीचशी राबवण्यात येतात आणि त्यामध्ये खूप संख्येने लोक पण हजर राहतात आणि निधी पण तिच्यावर खूप खर्च केला जातो आणि आमदार खासदार पण या गोष्टीवर खूप निधी खर्च करतात त्यामुळे या गोष्टी खूप समोर जाताना आपल्याला दिसत आहेत